मी पंधरा दिवसांआधी दुकानातून साडी घेतली ती साडीचा कलर कॉम्बिणेशन खूप छान आहे आणि नेसायलाही ती साधी आणि छान वाटते आणि मला ती खूप आवडली